माझ्या बहिणीनं किंवा मुलीनं किंवा मैत्रिणीनं किती शिकावं असं जर म्हंटलं तर माझं मत तर स्पष्टपणे असं असेल की आनंदाने त्यांना जितकं शिकावंसं वाटेल आणि ज्या विषयातलं जास्त शिकावंसं वाटेल तेवढं त्यांनी शिकावं असं माझं स्पष्ट मत आहे अर्थात आजकालच्या काळामध्ये स्त्रियांनीसुद्धा आर्थिकदृष्ट्या स्वतःवर स्वतःच्या पायावर उभं राहणं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे शिक्षण अशा पद्धतीनं त्यांनी घ्यायला हवं की ज्यातून त्यांना काही स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी जे आवश्यक आहे तेवढे कमावता येऊ शकेल आणि स्वतःच्या पायावर उभं राहून स्वाभिमानानं जगता येऊ शकेल अर्थात अतिशय सुसंस्कृत आणि सुशिक्षित अशा चांगल्या कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि सुदैवानं मला परिस्थिती अशी इतकी चांगली घरातली कुटु कौटुंबिक परिस्थिती मिळाली की मुलीच्या शिक्षणाच्या बाबतीत कधीच काही अडचणी किंवा या घरातून म्हणा तर आल्या नाहीत पण आजकालच्या काळामध्ये जे काही सामाजिक की समाजामध्ये आपण वातावरण बघतो मुलींसाठीची जी असुरक्षितता बघतो त्या गोष्टीनं मात्र कधीतरी धास्तवायला होतं आणि म्हणून मुलींना त्या बाबतीत सजग करणं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी मुलींना समर्थ बनवणं आणि त्याचबरोबर समाजातील सर्वांनी फक्त मुलींनाच नव्हे तर मुलांना चांगलं वागण्याचं प्रशिक्षण देणं हे जास्त आवश्यक आहे प्रशिक्षण देणं म्हणण्या म्हणण्यापेक्षासुद्धा त्यांच्यावर तसे संस्कार घडवणं हे जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं